राज्यामध्ये कमरुनी करमणुकीच्या पारंपरिक वेगळ्या वेगळ्या विविध अशा पद्धवीय पद्धती आहेत वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या समुदायांमध्ये त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे बदलत असतात जर बोलायला गेलो तर आपण बघू शकतो की संगीत बघितलं तर संगीत बघितलं तर आपण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं संगीत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्येवेगळं वेगळं लोकनृत्य लोककला आहे नाट्य वेगळं आहे सिनेमा वेगळा आहे तर प्रत्येक राज्याच्या कर करमणुकीच्या पद्धती वेगळ्या आहेत महाराष्ट्राचच उदाहरण जर बघायला गेलं तर कोल्हापूर साईडला तमाशा हा लोकनृत्याचा प्रकार हा जास्त प्रमाणात बघितला जातो आवडीने पाहिला जातो पुण्याकडच्या भागामध्ये जर बघितलं तर नाटकं ही जास्त प्रकारे तिथे बघितली जातात आणि आवडीने पाहिली जातात तर अशा प्रकारे राज्यातील करमणुकीच्या पारंपरिक पद्धती वेगवेगळ्या प्रदेशात समुदायांमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे चालत आलेल्या बघायला मिळतात आणि त्या बदलत र राहत असतात